हे खूप चुकीचं आहे की खेळांमधून आपण पुढे कधी जाऊ शकत नाही फक्त अभ्यास करावा लागतो खेळांमधूनही काही माणसं खूप पुढे गेले आहेत भारताच्या बाहेर रोनाल्डो नेमार मेस्सी रोनाल्डिनो हे फक्त फुटबॉलमध्ये खूप नावजलेले माणसं आहे ज्यांना आता फक्त खेळांमधून पैसे भेटतात जे जे गेम्स स्पोर्ट्स खेळतात फुटबॉल खेळतात त्याच्यामुळे त्यांना ॲड्स वगैरे भेटतात त्यांचं नाव वाढत आहे या सगळ्यांमुळे त्यांना पैसा खूप भेटते आहे भारतात मिल्खा सिंग हा रनर एक रनर आहे आणि चोप्रा हा जावलीन थ्रोमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे आमच्या शाळेत पण ही काही माणसं ही खूप पुढे गेलेली आहेत खेळांमध्ये पण आमच्याकडे बढावा देत नाहीत तेवढा आमच्याकडे सध्या तर खो खो व्हॉलीबॉल फुटबॉल हा खेळला जातो गेल्या वर्षीच आमची पहिली टीम फुटबॉलची गेली होती ती या कॉलेजमध्ये सगळ्यात पहिली आमचीच टीम गेली होती या वर्षाची आणि व पहिल्याच वर्षी आम्ही तिसरा क्रमांक घेऊन आलो त्यामुळे मुलांना एक जोश भेटला त्यामुळे यावर्षी ही आज आजची मुलं खूप आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत आहेत की आम्ही पहिला कप कधी घेऊन येऊ शा शा शाळेत फक्त अभ्यास शिकवला न जाओ असं मला वाटतं खेळांबद्दल ही काही सांगितलं पाहिजे खेळ हे खूप गुणदायक असतात जसे की त्याच्याने आपली आरोग्यशक्ती वाढते आरोग्य वाढतं फिजिकली आपण फिट होतो आपलं मेंटली स् आपण मेंटली स्ट्रेस जो असतो तो आपण घालवू शकतो खेळांमधून खेळ हा प्रत्येक माणसाने खेळलाच पाहिजे दिवसातून एकदा तरी खेळलाच पाहिजे संध्याकाळी खेळा किंवा सकाळी खेळा किंवा

आणि रात्रीचे खेळतात ते फुड फुटबॉलचा एक छोटासा ग्राउंड असतो त्याला टर्फ म्हणून म्हटले जाते टर्फचा पण रेट खूप आहे सध्या तरी आणि आणि लहान मुलं हे आत्ता सध्या तर बघितलं गेलं तर मोबाईलमध्ये खूप जास्त असतात व्हर्च्युअली खूप जास्त असतात म्हणून त्यांचं मेंटली ते एकदम हे झालेले आहेत पण ते आणि ते बाहेरच निघत नाहीत खेळायला जर ते बाहेर निघाली खेळायला तरच ते अंगाने खूप चांगले होऊ शकतात म्हणजे फिजिकली फिट होऊ शकतात असं मला वाटतं आणि ब बघितलं गेलं तर खो खो हा खूप चांगला गेम आहे आणि माझ्या शाळेत तर असं आहे की मला आम्हाला बढावाच देत नाही तेव्हा म्हणजे आम्हाला पुढेच जायला कुठला स्कोपच नाही वाटत खेळामध्ये खरंतर स्क हा आपल्या भारतात खूप स्कोप आहे खेळांमध्ये पण फक्त सपोर्ट देत नाही आपले शिक्षक किंवा आपल्या आजूबाजूची लोकं हे खूप आपल्याला पाठी टाकतात ते सांगतात की फक्त अभ्यास करा अभ्यास करून पुढे जाणार पण असं नसतं असे खूप माणसं आहेत जे फक्त खेळांमधून पुढे जात आहेत असं मला वाटतं की घरच्यांनी किंवा आपल्या पालकांनी समजलं पाहिजे की फक्त अभ्यास करूनही फक्त मोठं होत नाही माणूस किंवा आपण लादायचं त्याच्यावर की बाबा तू डॉक्टर हो इंजिनियर हो त्याच्यामुळे तो पुढे जाईल असं फक्त हे नाही काही मी स्टोरी ऐकल्या आहेत ज्याच्यात आपल्या मुलांना फक्त ते आभ्यास करायला देतात आणि ते आत्महत्याही करतात कारण की त्यांना नाही जमत आभ्यास करायला पण ते गेम्समध्ये खूप चांगले असतात मग त्यांना गेम्समध्ये का नाही बढावा देत जर त्यांना गेम्समध्ये बढावा दिला तर ते आत्ता भारतात कायतरी मेडल वगैरे घेऊन आले असते हे होत नाही आपल्या इकडे ह्याला कोणीतरी मीडियावाल्यांनी बघितलं पाहिजे यावर